योग चॅनलवरून शिकता का तर हो काही माणसं आहेत जी योग चॅनलवरून शिकतात ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत जे योग क्लासेस प्रेफर करू शकत नाही ते चॅनलवरून योग शिकू शकतात पण चॅनेलवरून योग शिकताना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आपल्या आपण फेस कराव्या लागतात तर वेळेवरती चॅनल सुरु झा होतो आपल्याला त्याच्या आधीचे इंस्ट्रक्शन कळत नाही आहेत त्यामुळे आपण जो काही योग ते दाखवत आहेत तो करतो असं न करता जे काही पहिले इंस्ट्रक्शन असतात ते आपल्याला ऐक ऐकले पाहिजेत जेणेकरून आपल्याला जर कोणता त्रास असेल आणि त्यांनी आपल्याला एखादा योग प्रकार करू नका म्हणून सांगितला आणि तो आपण केला तर त्याचा त्रास आपल्याला जास्त होऊ शकतो त्यामुळे योगाच्या आधीचे इंस्ट्रक्शन ऐकणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं जर आता तुम्ही ब बघताच की जसं रामदेवबाबा वगैरे हे खूप मोठमोठे स गृहांमध्ये एकत्र सगळ्यांना बसवून योग घेत असतात तर त्यामध्ये त्या लोकांना काही प्रॉब्लेम आहेत की नाही हे त्यांना माहिती नसतं त्यामुळे त्यांचं हार्ट ॲटॅक येणं पुन्हा बेशुद्ध पडणं असे वेगवेगळे प्रकारचे आजार त्यांना योग करताना स सामोरे जावं लागते ह्या आजारांना त्यामुळे काहीही करताना आपण आधी त्याची पूर्वतयारी आपल्याला कोणता त्रास आहे तो सगळा आपण बघून नंतरच योग करावा जास्तकरून चॅनलवरती योग शिकणे हे प्रेफर करू नये कारण की त्याच्यामुळे जास्त त्रास हा तुम्हालाच होऊ शकतो